हॅलो मी विशाका बोलते आहे विसावा हॉ हॉटेल खापोलीमधून माझ्या एका मित्राने तुमचा नंबर मला सजेस्ट केला आहे तर आम्हाला आमच्या हॉटेलसाठी पन्नास टी वी आणि पन्नास वॉशिंग मशीन पाहिजे आहेत थर्टी टू इंची टी वी पाहिजे आहे आणि वॉशिंग म हॅलो हां तर टी वी पन्नास पाहिजे ते पण पन्नास लवकरात लवकर भेटले आहेत तरी चालेल तर तुमची प्रा प्राईज किती असणार त्याची कंपनी आम्हाला सॅमसंगची चांगली वाटते सॅमसंग कंपनी हां तर कुठली कंपनी चांगली तुम्हाला अशी वाटते जी जास्त हां मग चालेल एल जी पण चालेल त्याची पण जास्त टायम टाईम टिकते काय ते पण जास्त टाईम टिकते का म्हणजे खराब नाही होत लवकर असं ना आणि मग माझ्या वॉशिंग मशीनमध्ये मी कुठली कंपनी चांगली आहे तुम्ही कं तुमची डिलेवरी कधीपर्यंत होऊ शकते किती दिवस तुमची डिलेवरी होते आता आमचं लोकेशन असं तुम्ही ह्याच्यामध्ये आम्हाला काय डिस्काउंट देऊ शकतात का डिस्काउंट आम्हाला बलकमध्ये घेतो आहे ना आम्ही तर आम्हाला डिस्काउंट म्हणजे

हां चालेल मग डिस्काउंट गरजेचा आहे आम्ही तर हां आमचं विसावा खापोली या साईडला लोकेशन आहे तर तुम्ही कधीपर्यंत डिलेवरी करू शकता प्रोडक्ट चेकिंग करायसाठी हां येऊ शकते मी तर त्याच्यासाठी मी कधीपर्यंत येऊ म्हणजे तुमचा दुकानचा टायमिंग किती आहे चालू म्हणजे कधी होतो ठीक आहे चालेल मग मी येते उद्या परवामध्ये येते मग तेव्हा आपण बघून चांगला हे करू हां चालेल चालेल ठीक चालेल